आपल्या राज्यात अनेक धर्म आहेत आणि त्यांचे धर्मग्रंथ पण असं जसं धर्मग्रंथ पण आहेत आपल्या आ आणि ध आपल्या राज्यात धर्म आहे मुस्लिम हिंदू हिंदू जैन शीख आणि बौद्ध आणि यांचे ग्रंथ पण वेगवेगळे आहेत जसे की हिंदूंचे योगशास्त्र भगवद्गीता वेद यजु यजुर्वेद सामवेद अथर्ववेद आयुर्वेद आणिक मुस्लिमांचे कुराण जैनांचे आगमतत्त्वार्थसूत्र कल्पसूत्र अष्टांगयोग शीख शिखांचे गुरुग्रंथसाहेब बौद्धांचे त्रिपिटक आणि ख्रिश्चनांचे बायबल

हे ह्या सर्व ग्र धर्मग्रंथां पेक्षाही एक मोठा ग्रंथ आहे जसं भारताच्या संविधान